जनावरे विकत घायचे असले तर आपल्याले गावातूनही भेटते आपल्याच गावात एखाद्याची गाय म्हैस विकायची असली बैल विक्रा असला तर आपण जाऊन घेऊन घ्यावा आणि जर समजा कधी तसा नाही भेटला तर जवळपास एखादा बैल बाजार राहाते तर बैल बाजारात बकरेही भेटते गायही भेटते म्हैसही भेटते बैलही भेटते तिथूनही आपण विकत घेऊ शकतो आता तिथून विकत घेतल्यावर फक्त एवढंच आहे का थोडंसं ते दलालाले जास्त पैसे द्यावं लागते आता नाही तर मग थोडा दलाल काही आपला होऊ देत नाही सौदा आपला सौदा करायठी दलालाले थोडेसे पै द्यावं लागते पण तेच जर आपण गावातून एखाद्या हस्तकराकडून घेतला तेच आपल्याला थोडंसे स्वस्तात पडते आता आमच्याकडे तसं पहिलं तर म्हशी होती पहिले म्हैस होती तर त्या म्हशीच्या किमती आता आजकाल पन्नासपन्नास साठसाठ हजार रुपये झाल्या गाय असते गायीच्याही किमती आजकाल आता गाय म्हैशीचं कसं आहे का ते दूध देण्यावर आहे एखादी आता जर्सी गाय असली की तिची किंमत जास्त राहते आपली गावरानी गाय असली ती दूध कमी देते म्हणून मग तिची गाय पंधरावीस हजार तिची किंमत पंधरावीस हजार रुपयेच राहते जर्सी असली तर मग तिची थोडीशी जास्त राहते काहून का तर ती दूध जास्त देते बैलाच्याही किमती तशाच आहेत बैल म्हातारा असला का तर मग त्याची किंमत कमी राहते बारीक असला त्याची किंमत कमी राहते तोच जर एखादा चांगला जवान बैल आहे पाचसहा वर्षांचा तर त्याची किंमत काय पन्नासही हजार रुपये आहे आपला हाडकुळा बैल असला तर मग त्याची किंमत कमी राहते तसं आता अजून आपण जर समजा कधी बकरीही घ्यायला गेलो तर बकरीही आजकाल ते कसं आहे त्या बकरीवर कितीक मांस आहे ते बकरी कसायला कसायालाच विकली जाते कसाईला विकल्यावर कसाई काय बघेल की तिच्याजवळ किती मांस आहे तिच्यापासून किती जास्त पैसे भेटाव तर तेवढ्या रुपयांची ती कापतेय म्हणजे जनावरांच्या किमती काही अशा नक्की ठरलेल्या नसते के बाबा एवढ्याच असल्या म्हणून त्या तिच्या हालतवर तिच्या वयावर याच्यावरून मग तिच्या किमती ठरवतेय समजा आता ह्या व्यवसायात आम्ही जास्त काही पैसे कमावले नाही पण आमच्या घरी बैलगाडी म्हणजे बैलाची जोडी आहे पहिलं म्हैस होती तर म्हशीचं दूध काय आपल्याला घरीच खायला लागेल तरी आपले काही ना काही पैसे येऊन जाईल आता बैलाच्या जोडीपासूनही आपल्याला पैसे येईल पण त्याचा काही कधी हिशोब केला नाही किती आले काय आले आपलं घर चाललंय बस झालं